लग्नासारख्या मोठ्या समारंभात मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था करायची असेल तर मी पाणी पिण्याचे आणि हात धुण्याचे म्हणजे जे आपण बाहेर वापरतो ते पाणी वेगवेगळे ठेवणार जसं हजार लोकांसाठी असेल समजा तर दोन हजार लिटर पिण्याचे पाणी निळ्या कलरचे ड्रम येतात त्याच्यामधे साठवून ठेवणार असे चार आठ नऊ ड्रममध्ये पिण्याचे पाणी ठेवणार आणि आपल्या घरी न टाकी पण असतो मोठी टंकी असतो हजार लिटरची दोन हजार लिटरची असतात ते बाहेरचे वापरण्यासाठी ठेवणार आणखी जे माझ्याकडे मोठे मोठे भांडे वगैरे असणार ते पण मी साठवण्याचा प्रयत्न करणार तरी पण कमी पडलं तर मी एक टँकर पण बोलवणार मी अशी व्यवस्था करू शकते